हा आ गया ना हा नाई थोडा थोडा वो स्टॉपके इधर लेकर जाओ ओके ओके कितना बिल हुआ है टू एटी नाईन ओखे भैय्या मेरे पास वो ऑनलाईन बिनलाईन हमनेको आता नही हां म्हणजे मराठी समजतं ना हा अच्छा तर ते ऑनलाईन नाही माझ्याकडे तुम्ही कॅश घेता ना काय प्रॉब्लेम नाही ना कॅश घ्यायला ना हाली कॅबमधे सगळे लोक ते कार्ड पुढे करतात ना तुमच्याकडे खॅश आहे ना म्हणजे आणि दुसरी गोष्ट की चेंज म्हणजे सुट्टे पैसे आहेत ना तर परत तो पण आणखीन प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे मला उतरून नाही तर ते दुकानामध्ये जाऊन घेऊन यावं लागेल आता तेवढा वेळ पण नाही आहे तर माझ्याकडे पाचशे रुपयाची नोट आहे बघा पाचशेची म्हणजे काय जास्ती नाही आहे की असा कधी शंभर रुपये बिल झालेलं नाही आहे बिल पण आपलं टू एटी नाईन रुपीज झालं आहे म्हणजे तुम्हाला टू एटी नाईन म्हणजे एक रुपया तो टू नाईंटी आणि दहा थ्री हंड्रेड टू हंड्र टू हंड्रेंड टेन इलेवन रुपीज तुम्हाला द्यायचे आहेत तरं तेवढं आहेत ना सुट्टे तुमच्याकडे गुड गुड गुड थँक यू बरं वाटलं नाहीतर हल्ली कोण सुट्टे ठेवत नाही आणि मग उगाचच प्रॉब्लेम होतो कारण हे ऑनलाईन वगैरे ना आता आमच्या ह्याच्या हिशोबाने आम्हाला ते नाही जमत आणि रिस्क वाटते ना पैसे द्यायला गेलं म्हण पैसे गेले असं खूप वेळा घडलेलं आहे त्यामुळे मी ते ऑनलाईन व्यवहार सहसा करत नाही माझ्याकडे भरपूर कॅश ठेवतो मी आज लकीली सॉरी म्हणजे मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं आधी की सुट्टे आहेत का पण लकीली माझ्याकडे आज सुट्टे नाही आहेत तर ठीके देताय तुम्ही मग थँक्यू काय नाव तुमचं रामभाऊ अरे मराठी कुठलं गाव अच्छा पुण्याकडचे काय ओके ओके मी कोकणातलं आहे हां हां हां थँक्यू थँक्यू